माझा आवडता खेळ आहे क्रिकेट ज्याच्यामध्ये क खेळले जातात अकरा खेळाडू अकरा खेळाडूमध्ये सर्वांमध्ये अनेकानेक गुण असतात ज्याला बॉलिंग चांगली येते त्याला बॉलिंग दिली जाते आणि बॅटिंग चांगली असते त्याला बॅटिंग दिली जाते बॉलिंगमध्ये जा जास्तीत जास्त लक्ष्य हाच असतो की समोरच्याची विकेट पाडायची जेवढे जास्त विकेट पडतील तेवढ्या लवकर आपली टीम जिकायची जी आपली लक्ष्य असतं ते साधण्याचं जास्तीत जास्त लवकर वेळात साध्य शकतो ज्या कारणाने आपली टीम जिकू शकते आणि दुसरं म्हणजे जी बॅटिंग असते बॅटिंगमध्ये काय असतं तर जास्तीत जास्तर बॉल मारून आपल्याला रना काढायला लागतात जेवढे जास्त रन होतील तेवढे विरोधी रन करायला पाहिजे नाही तर मग ती समोरची टीम जिंकते ज्या कारणाने मला हा अशा काही कारन आहेत ज्या कारणाने मला हा खेळ खूप आवडतो